हॅलो नमस्कार निखिल इस्टेट एजंट बोला

एन ए प्लॉट हवा आहे किती गुंठे हवा आहे सर आपल्याला ओके सर जसं तुम्ही हो जसं तुम्ही आता म्हणालात की तुम्हाला बीच टच हवी आणि रोड टच पण हवी आहे तर तुम्हाला एक बीच टच जागा आहेत त्या वीस लाख रुपये गुंठ्याप्रमाणे मिळतील आणि ज्या रोड टच आहेत त्यांचा रेट चालू आहे सध्या पंधरा लाख रुपये गुंठा असा आहे फक्त रोड टच म्हणजे काय जास्त लांब नाही आहेत बीचपासून एक वॉकिंग डिस्टन्स हा हार्डली फायू मिनिट्सचा असेल तर अशी आपल्याकडे हां बोला ना बीच टच जी मी म्हणतो आहे ती अगदीच बीचला टच आहे एकदम बीचला टच म्हणजे तुम्ही डायरेक प्रॉपर्टीतून बाहेर पडलात की डायरेक बीचमध्ये असं आहे डायरेक बीचमध्ये मा पॉ प्रॉपर्टीच्या बॅकसाईडने तुम्हाला एक गेट आहे तिथून बाहेर पडलात की डायरेक तुम्ही बीचमध्ये एन्टर करता आणि प्रॉपर्टीच्या फ्रंट साईटला तुम्हाला डायरेक हे भेटणार रोड

हो हो हो हो कार तुमची गाडी जर प्रॉपर्टीत नाही आली तर काय उपयोग ना

हो हो नाही नाही नाही नाही नाही नाही बिलकुल नाही आपण आपण अशा प्लॉट असे प्लॉट्स सेलच करत नाही तिथे मँग्रोसची मँग्रोजचं जे लागवड किंवा ऑलरेडी ज्यांचे उगवण झालेले असते अशे प्लॉट्स आपण सेल करत नाही कारण की ते पुर प परत मग गवरमेंटचा इश्यू येतो आणि सगळे ते मग इश्यू निस्तरायला लागतात त्याच्यामुळे कस्टमरला त्रास होईल असं काही आपण करत नाही हां तर मग तुम्हाला परत हो तर मग तुम्हाला दोन्ही जागा आहेत आपल्याकडे आणखी एक आहे जागा तर तुम्हाला बंगलो वगैरे चालेल की डायरेक असं जमीनच हवी आहे

बघा सर बंगलोज जर तुम्ही बघितलेत ना तर कसं आहे ते ऑलरेडी कंस्ट्रक्टेड असतात आणि ते त्यांच्या हिशोबाने बनवलेले असतात त्याच्यामध्ये मजा येत नाही म्हणजे काय आपल्याला त्यांच्या हिशोबाने बनवलेल्या बंगलोजमध्ये राहायला लागतं माझं मत असं आहे की तुम्ही जमीन घ्या ती स्वस्त पडेल तुम्हाला आणि तुम्ही हवं तर काही वर्षांनंतर तिथं थोडे पैसे जमल्यानंतर तुम्ही स्वत च्या ह्याच्यानुसार बांधकाम करू शकता जसं तुम्हाला हवं आहे तसं डिझायनिंग करून हां आणि आपल्याकडे आणखी एक जागा आहे जी की रोड टच आहे जिथून बीच जवळजवळ तुम्ही म्हणाल तर एक दोन किलोमीटर अंतरावर आहे तर तुम्हाला अशी चालेल का ती थोडी स्वस्त पण आहे ती जवळजवळ एक दहा लाख रुपये गुंठा तर किंवा सात लाख रुपये गुंठा अशा अशा प्रकारच्या आहेत

हो हो हो हो हो हो हो मिळतील की तमी तुम्ही कधीपर्यंत येऊ शकता जागा बघायला ओके ओके मिळेल नाही नाही आपल्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत मी हे तुम्हाला बेस्ट ऑप्शन्स जे आहेत ते सजेस्ट केले हां ठीक आहे पुढच्या महिन्यात मग तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी कॉल करा आपण भेटू हां हां पुढल्या आठ पुढल्या आठवड्यात सॉरी हो चालेल नक्की हो नक्की नक्की सगळं सगळं रेडी आहे सगळं रेडी आहे फक्त हो हो सगळं रेडी आहे सगळं रेडी आहे फक्त तुम्ही या जागा बघा आपण रेट डिस्कस करू आणि मग डील डन करू असं

आपण सर वन पर्सेंट घेतो त्यातून ओके ठीक आहे हो नक्की नक्की या ओके बाय